धार्मिक शाळा ही फक्त इस्लाम धर्मातच आहे बाकी आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे धार्मिक एक शाळा म्हणून नाही आहे ती घरातून शिकवली जाते आपले धार्मिक सण आहे सणाच्या याच्याने मुलांना शिकवल्या जाते कार्यक्रमामधून शिकवल्या जाते घरात जर मोठे आजी आजोबा असेल मग त्यांच्या माध्यमातून त्यांना शिकवल्या जाते शाळेत आणि एक पैकी म्हणजे आपल्या शाळा ज्या असतात त्या सरकारी आणि खाजगी या दोन शाळा आहेत सरकारी आणि खाजगी शाळेतून विषय राहतात आपल्याला सगळ्या प्रकारचे जसं भूगोल आहे गणित आहे संस्कार संस्कृत आहे हे शाळेतून शिकवल्या जाते एक खेळण्याचा कार्यक्रम राहतो एक क्लास राहतो आपला त्याच्यानं धार्मिक काहीकाही जे आपले सण असतात त्या सणामधून आपण आपल्या मुलांना म्हणजे सण कशाप्रकारे केल्या जाते रामायणाबद्दल शिकवल्या जाते महाभारताबद्दल सांगितल्या जाते आणि सकाळी उठल्याबरोबर आपण काय म्हणायचं प्रार्थना कोणती करायची श्लोक काय की शिकवल्या जाते गीताचे पण क्लासेस चालू राहतात माझी वहिनीसुद्धा गीताचे क्लासेस घेते तिला गोल्ड मेडल पण मिळालेलं आहे आणि धार्मिक शाळा जे इस्लाम धर्माची जी शाळा मदरसा म्हणतात त्याला तिथे त्यांना कुराण शिकवल्या जाते आणि घरी जसं काही की ज्यांचा मज्जिद असते मज्जिदमध्ये दिवसातून पाच वेळा अजान होते तसं आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये असं काही नाही फक्त कार्यक्रमाच्या माध्यमातूनच त्यांना एके सगळं शिकवल्या जातात आणि घरात जे काही घरात जे कार्यक्रम असतात जे जसं गणपती उत्सव आहे किंवा कोणती पण काही काही जे सण आहे त्या सणाच्या माध्यमातून त्यांना एकेक शिकवल्या जाते आणि घरात काही काही जे आईवडील असतात मोठे जे लोकं असतात ते सकाळी उठल्यापासून त्यांचे नामस्मरण श्लोक वगैरे ते म्हणतात आणि ते मुलं एकी शिकल्या जाते त्या त्या माध्यमातूनच मुलांना एकी ते सगळं आणि संस्कारवर्ग शिकव पण आता निघालेला आहे संस्कारवर्गात मुलांना कसं राहायचं काय खायचं काय प्यायचं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काय आहे म्हणजे रामायणाचं म्हणजे राम कोण होते कृष्ण कोण होता आणि अशा सगळ्या हे याच्याबद्दल त्यांना माहिती मिळायला जाते